सावंतसाहेब हा नमस्कार विजय कामळे बोलतो साहेब मागच्या आठवड्यात आलो होतो ना मी तुमच्या ऑफिसमध्ये मलाडला पासपोर्ट माझा अपडेट करण्यासाठी चौकशी केक करायला हो हो हो हां तेच पॅरिसला जायचं होतं ना मला हो खूप वर्षापासून इच्छा होती माझी एकदा कधीतरी जायचं पॅरिसला

हां ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पूर्ण ते केलेले आहेत हां समजलं मला ते हां ऑनलाईन वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते केलेलं आहे झालं सबमिट पण केलेलं आहे ते

तुमचं मार्गदर्शन हवं होतं मला म्हटलं पॅरिसला गेल्याच्यानंतर तिथे काय काय हो हो तुम्हाला तर जास्त कल्पना असेल त्याबद्दल ना

हां मग तिथे जाऊन मग माझ्या व्यवसायासाठी अजून मला नवीन काहीतरी आयडिया पण घेता येईल आपल्या इकडचं वेगळं आहे तिथले काय काय नवीन नवीन हो हो बरोबर चालेल चालेल

नाही दादा हेतू माझा तोच होता ना तिथे जाऊन नवीन माझ्या व्यवसायासाठी काहीतरी आयडिया येतील हो बरोबर चालेल चालेल ठीक आहे सर बघा जरा लवकरात लवकर करा माझं ते

चालेल भेटतो मी तुम्हाला येऊन मग ठीक आहे चालेल धन्यवाद